हॅलो हॅलो हां अग किती गर्दी आहे इथे येतो येतो काय झालं तिकीट घेतलं आहे ना तुम्ही बरं हो तुम्ही बसा हं तिकीट घेतलं का पण बरं येतो आहे ना बरं बरं नक्की नक्की हां अहो मग तुम्ही नाही ती बस चुकीच्या बसमध्ये बसले असेल नाही नाही विचारायचं ना तुम्ही नंबर शहाऐंशी नंबरची नाही आहे बस शहाऐंशीची ती जी आहे ती सिद्धिविनायकाला जात नाही ती वळून दुसरीकडे जाते तुम्ही चुकीच्या बसमध्ये चढलेले आहात चुकीच्या बसमध्ये चढलेले आहात आता उतरा पुढच्या स्टॉपला उतरा नाही नाही नाही नाही ही बस ही बस सिद्ध सिद्धिविनायकाला जात नाही तुम्ही इथे उतरा आणि इथून कोणती बस तिकडे जाते ते विचारा आणि विचारूनच चढा आलं लक्षात तुम्ही कोणत्या बसमध्ये च चढला आहे ही ती बस कुठली आहे तुम्हाला वाचता आलं नाही वाचायचं ना नाही नाही बाई तुम्ही खूप तुम्हाला दिस आता इथपर्यंत आला ना त्याचं तं टिकीट तर मग घ्या घ्यावंच लागेल पण ही बस काही तिकडे जात नाही तुम्ही समोरच्या बस स्टॉपवर उतरा आणि तिथून मग पुढे बस घ्या कळलं तुम्ही विचारायचं ना हो तिथून तुम्ही बघा तुम्ही कुठल्या स्टॉपला उतरला आहे आणि तिथून मग एक्याऐंशी बस एक्याऐंशी बस घ्या हां हां तुम्हाला दहा रुपये द्यावे लागतील ते द्या टिकिट द्या आणि मग आता त्याला करायचं बाई आम्ही तुम्ही नीट बघून हं हं हं हं उतरा उतरा काय एक कटकट असते